ए दादा ऐक ना मी खुशी बोलते आहे हे आता शिवजयंती येणार आहे तर काय काय प्लान करायचा आहे का आपला सेक्रे सेक्रेटरी करणार आहे काहीतरी का आपणच करायचं आहे

हां कारण जर आपल्याला करायचं तर मग आत्तापासूनच तयारी करावी लागेल ना कारण मग ते सगळ्यांकडून पैसे वगैरे घ्यावे लागणार आणि मग मंडप वगैरे जेवणाचं सगळं करावं लागेल आपल्याला हां ना तर ते सगळं आयोजन करण्यात उशीर होईल हो बरोबर पाचशे पुरतील का पण कारण जेवण लायटिंग आणि ते हार सगळं खूप हां हां होऊन जाईल होऊन जाईल बरोबर जेवण रात्रीचं पण ठेवायचं का हां बरोबर मग

मंडप कुठून ते कुठून बांधायचा आपण मग

नको बँजो नको डी जे ठेवुयात बँजो म्हणजे काय खास मजा येत नाही तर डी जे ठेवूयात किंवा ढोल पथकला बोलवायचं का हो बरोबर आणि खायला वगैरे काय ठेवायचं आहे नाश्त्याला सकाळी बर दुपारी नको हे आपण संध्याकाळी ठेवू दुपारी फक्त डाळ भातच ठेवूया

हो मग ती मीटिंग वगैरे ठेवावी लागेल आपल्याला आता त्या हिशोबाने

चालेल मग आपण ना टचमध्ये राहूया मीटिंग करू आणि त्या हिशोबाने सगळं मॅनेज करून

हो बरोबर चालेल मग करूया हो चालेल चालेल ठीक आहे हो करते मी तुला कॉल